होय नृत्याचा माझ्या जीवनावरती सकारात्मक परिणाम झाला आहे असं मला वाटतं तर मुळातच नृत्य ही मनाला आनंद देणारी अशी एक क्रिया आहे जेव्हा माणसाला आनंद होतो त्या आनंदाच्या उत्साहाच्या भरामध्ये तो नाचू लागतो आणि साहजिकच त्याचे हातपाय हलू लागतात खरं तरच असं म्हणतात की जन्म झाल्यानंतरच मूलं जेव्हा रडतं आणि हातपाय हलवतं तिथूनच नृत्याची सुरवात होते आणि अशा ज्या नृत्यामुळं माझ्याही जीवनामध्ये एक सकारात्मक परिणाम झाला आहे असं मला वाटतं की नेहमी सकारात्मक दृष्टिकोणातून पाहण्याची सवय नृत्यामुळे लागते आणि नृत्य केल्याने शरीराला जसा व्यायाम मिळतो तसं मनालाही एक समाधान मिळतं आणि आपल्यातील कौशल्य नृत्यामुळं जे अभिनय आहे तो देखील त्यातून बाहेर येतो त्यामुळं कुठल्याही गोष्टीकडे सकारात्मक पाहण्याचा जो दृष्टिकोण आहे तो यामुळं होऊ शकतो असं मला वाटतं त्यामुळं निश्चितच नृत्याचा आपल्या जीवनावरती सकारात्मक परिणाम झाला आहे असं मला वाटत आहे